मला तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक ठिकाणे कोणकोणती आहेत

इकडे पुना साईडला जर आलात तर जाताना लोणावळ्याच्या अलीकडे एकविरा देवीचं मंदिर आहे जे कोळी बांधवांचं आगरी कोळी बांधवांचं एकविरा देवीचं पूजेचं स्थान म्हणून मानलं जातं त्यांची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते